बागेमध्ये रोपे लावण्यासाठी आमच्या इथे एक नर्सरी आहे त्या नर्सरीमधनंपण रोपे मिळतात किंवा शासकीय रोपवाटिकेमध्येसुद्धा रोपे बिया इत्यादी मिळत असतात विविध फुलांचे जसे गुलाब जाई जुई शेवंती इत्यादींचे तर मित्र परिवार यांच्याकडूनच मिळत असतात कारण त्यांच्या घरी येणं जाणं करत असतो त्यांच्या इथले जे असलेले रोपं आहेत ते पाहून मी कधी कधी त्यांना मागत असतो मग त्यावेळेस ते देतात त्यानंतर फळांची जर पा पाहणी केले फळांचे रोपे हे शेजारी पाहुणे यांच्याकडे असलेले शेती आहे त्या शेतीमधून काही फळांचे रो फळांचे रोपे वगैरे असतात ते आणून देतात ते फळ ते रोपे आम्ही आमच्या बागेत लावत असतो त्यानंतर तर आमचे मित्र परिवार आहेत त्यांच्या इथे असलेले मनी प्लॅंटची झाड किंवा कॅक्टस इत्यादी असे जे गुलाबाचे झाड हे जे रोपे आहेत हे त्यांच्या इथं असतातच ते त्यानी आ आणून देतात किंवा मग एखाद्या वेळेस सहजच मी गेलं फेरफाट का आ मारत त्यांच्याकडून विकत घेत असतो आमच्या घराच्या शेजारी विविध मोठे मोठे झाड आहेत त्या झाडांचे बिया जमीनीमध्ये पडल्यानंतर रोप येतात ते रोपे आम्ही आमच्या बागेमध्ये आ आणून लावत असतो त्यासाठी